मी शेतामध्ये असताना जास्तीत जास्त वेळेस काम करता करता मोबाईलमध्ये गाणे लावलेले असतात व्हिडिओ लावलेले असतात बहुतेक वेळा तर काम करून थकल्यानंतर पिक्चर वगैरे पाहतो कधी गेम खेळत असतो कधी जीवावर आलं की मग फोन करत असतो कॉल करत असतो फोनवर बोलणं होत असते मित्रांसोबत तसा काही वेळ मिळत नाही मग असा वेळ मिळाला की मग करत राहतो चालू राहते काम शेवटी कधी गाणे म्हणतो काही गाणे पाठ होतात आहे ना गाणे म्हणण्यामध्ये मजा येतात आता सध्या एवढ्यात आहे ना ते बाहुबली पिक्चर झाला अजून दोन चार नवीन नवीन पिक्चर आलेले आहेत त्यांचे गाणे ऐकायला चांगले वाटतात बोलायला चांगले वाटतात आणि जास्तीत जास्त वेळेस आहे ना गेम खेळल्या जातात मित्रांसोबत बोलत असतो कधी मजा येते रिकामा वेळ आहे ना असा घालवत असतो किंवा कामात मन रमायसाठी रेडिओ मुबाईल करमणूकीची साधनं भेटली म्हणून जरा आता काम केल्यानंतर चांगलं वाटते काम करण्यात ईन्जॉय वाटते नाहीतर आधी तसं व्हायचं नव्हतं आधी काय फक्त काम करा काम करा थकलं की मग झोपून जा तसंच व्हायचं आता तसं नाही होत आणि ऑनलाईन गेम खेळता खेळता मित्रांसोबतही बा जे मित्र ठरवलेले आहेत त्यांच्यासोबतच गेम खेळता येतात त्याच्यामुळे फायद्याची गोष्ट झालेली आहे त्याच्यात कॉलिंगवर बोलता पण येते गेम पण खेळता येते व्हिडिओ कॉल करता येतात कोण कुठं आहे कधी आहे कसा आहे काय नाही आहे आपण त्याला पाहू शकतो बोलू शकतो आणि आता त्याच्यातही एक चांगली गोष्ट आहे ती एक चांगलं फीचर आहे मोबाईलमध्ये व्हाट्सअप कॉल करता येते तर ह्या सगळ्या गोष्टीचा जेवढा जास्त फायदा घेता येईल तेवढा सगळा फायदा मी कामाच्या वेळेस घरात असताना करून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणखीन कधी कधी मग मित्र सोबत अजून जर कोणी सोबत असलं तर तिथे ग्राउंडवर आपलं तिथं छोटे मोठे गेम खेळत राहतो कामात तर लक्ष द्यावेच लागते अशाप्रकारे रमगवतो रमून राहतो चालू असते काम आहे ना ठीक आहे